हलो सं मला तुमच्याकडे ना फूल वगैरे पाहिजे होता कारण की आमच्या इथे ना सांस्कृती आर्ट फेस्टिवलला लागते अंबरनाथमध्ये हो तर तुम्ही आम्हाला फुलाबद्दल थोडी माहिती सांगू शकता का हो सांगा ना

हो हो

हॅलो हां बोला

अच्छा हो पन्नास टक्के अच्छा पन्नास ते शंभर होल चांगले आहे अजून सांगू शकता का

हो हो

अच्छा

ओक्के

हो पाठवा ना याच नंबर व्हॉट्सअप आहे माझं माझा तुम्ही पाठवा ओ हो थँक्यू सर